तर माझ्याबद्दल जर अभिमानास्पद जर कोणती कामगिरी असेल तर ती म्हणजे माझी कलाकारीच आहे जे मी जनजागृतीचे कार्यक्रम करतो सोशल वर्क आणि त्याच्यामध्ये खरोखर एक चांगलं काम आहे ज्याच्यामुळं म्हण जे आपण लोकांना जनजागृती कोणत्याही गोष्टीची माहिती किंवा जनजागृती करतो की जसं आता व्यसनाधीन लोकं होत आहे व्यसनापासून मुलं आपलं जो तरुण वर्ग आहे तसं दूर राहिलं पाहिजे याच्यावर जास्तीत जास्त आमचं कल राहते आणि ह्या गोष्टी करत असताना खरोखर मनामध्ये खूप मोठा अभिमान वाटतो या आपण स्वतःसुद्धा निर्व्यसनी आहोत आणि त्याचबरोबर समोरचे तरुणांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी ज्या काही आपण कामं किंवा योजनांची माहिती देतो त्याच्यामधून खरोखर एक अभिमान निर्माण होतो आणि खरोखर आनंदसुद्धा आम्हाला मिळत आहे